निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला आपला एडशीचा रामलिंगचा डोंगर आहे जिथून आपल्याला धबधब्याचा अनुभव येऊ शकतो तसंच नळदुर्गच्या किल्ल्यातील नर मादी धबधबा आहे तिथेही आपण पावसाळ्यातील पर्यटन अनुभवू शकतो निसर्ग सौंदर्यासाठी आपल्या येरमाळ्याचा सुद्धा डोंगर आहे जिथे येडाईचं मंदिर आहे मंदिरात चढताना आपण आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा हिरवाईचा आस्वाद आनंद घेऊ शकतो बाजूला जे तळं आहे तेही आपण बघू शकतो कुंथलगिरी आहे जिथे जैन मंदिर आहे तिथे पण आपण पर्यटनासाठी जाऊ शकतो आणि एक उत्तम स्थापत्यकलेचा नमूना असलेल्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या लेणी आहेत तिथेही आपण जाऊ शकतो तर अशाप्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे सौंदर्यासाठी प्रसिद्ध असे स्थळ आहेत जिथे आपण भेट देऊ शकतो